राज्यातील शिक्षण दर्जा जर सुधारायचा असेल ना तर बऱ्याच गोष्टींना महत्त्व आहे आपण त्याच्या विचारात घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी ना मुख्य सांगायचं झालं तर एखादा जो विषय आपण विचारात घेतो शिक्षणामध्ये तर त्या विषयासाठी त्याची प्रगती होण्यासाठी त्याची योग्य जाण असणारे शिक्षक प्रोफेसर मंडळी एकतर ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजेत त्यांना त्या विषयाचं सखोल ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर त्या अभ्यासात त्या पुस्तकांचं त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी योग्य ती पुस्तकं आणि एकाच विषयावर वेगवेगळ्या लेखकांचे विचार मांडणारी पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला पाहिजेत त्याचबरोबर त्या संदर्भात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत प्रोफेसर लोकांनी आणि त्याच्यानुसार व्यवस्था करायला पाहिजे व्यवस्था म्हणजे उदाहरणार्थ लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना स वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देणं त्याचबरोबर मार्गदर्शनपर संवाद विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घ्यायला लावणं नंतर एकमेकांचं आपण ज्याला ग्रुप डिस्कशन म्हणतो या पद्धतीचं एखादी स् काय म्हणतो ना ॲक्टिविटी राबवणं यू युनी कॉलेजमध्ये युनिवर्सिटीमध्ये शाळांमध्ये म्हणूयात आपण इतिहासाच्या संदर्भात जाणून इतिहासाची सत्यता योग्य पद्धतीने सांगितली जाईल अशाप्रकारची व्यवस्था करणं भूगोलाचा संदर्भात जर म्हणायला गेलो आपण तर योग्य नकाशे विद्यार्थ्यांना देणं की जेणेकरून ते त्या भूगोलाचा योग्य तो अभ्यास करतील आणि स्वतः काहीतरी नवीन व्यवस्था त्याच्यातून निर्माण होते का याचा शक्यतेवर विचार करतील